आपल्या वातावरणामध्ये प्रमुख तीन हवामान असतात पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा पावसाळ्यामध्ये पूर आलेला बघायला जाणे धबधबे बघायला जाणे भरलेली धरणे बघायला जाणे प्रमुख आकर्षण असतं माझं आणि पावसामध्ये भिजणे गरमगरम चहा पिणे ही एक आवड आहे हिवाळ्यामध्ये शेकोटीला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेकोटीला बसणे गरमगरम चहा पिणे तसेच उन्हाळ्यामध्ये प्रमुखत सुट्ट्या असल्यामुळे सुट्टीत आजी आजोबांच्या घरी राहायला जाणे वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे बीचेस बीचेस अशा ठिकाणी जाऊन आपले हॉलिडे एन्जॉय करणे